हॅलो सर बोला ना

हो सर भेटेल ना तुम्हाला कधी पाहिजे ती तारीख आणि टाईम सांगा आम्ही तेव्हा उपलब्ध असू हो सर चालेल उद्या टाईम काय असेल तुमचा हो सर चालेल नक्कीच भेटेल तुम्हाला एकच पाहिजे का का दोन दोनजणांना वेगळी पाहिजे हो सर भेटून जाईल तुम्ही आम्हाला तुमचा पत्ता आणि ते मॅसेज कराल आणि कधी येणार आहात ते पण सांगा म्हणजे आठला येणार आहात की साडेआठला येणार आहात त्या टाईमला मला कार उपलब्ध करून द्यायला हो सर आमची सर्विस चांगली आहे आमचे डायवर पण चांगलं आहे ते काय हं ग्राहक असतात त्यांना काही त्रास होऊ देत नाही किंवा ग्राहक जिथं म्हणेल तिथं गाडी थांबवतात पण ग्राहकांची जशी इच्छा असेल ती पूर्ण करायचा प्रयत्न करतात आमची सर्विस चांगली आहे तुम्ही आमचं नाव बरोबर ऐकलं आहे आणखी तू काही इच्छा आहे का तुमची सर्विसबद्दल नाही सर तुम्हाला बारा घंट्यासाठी कार बुक करायची आहे तर मग तुम्ही घंट्यावर घेण्यापेक्षा माझं मत असं आहे की तुम्ही दिवसावर घ्यावं कारण की ते तुम्हाला फायद्यात पडेल हं घंट्यावर म्हटलं तर तुम्ही खूप तोट्यात जाल आम्ही घंट्यावर दोन तीनशे रुपये घंटा घेतो आणि जर पूर्ण दिवस घ्यायचा असेल तुम्हाला बारा तास तर चार हजार घेतो हो सर चालेल तुम्ही फक्त एकदा मॅसेश करून द्या फक्त आम्हाला मग आम्ही तिथे येऊन जाऊ हो सर ठीक आहे धन्यवाद